राज्यामध्ये आपल्या राज्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये प्रामुख्याने काम करण्याची संधी जर म्हणाल तर जे आहे ते शिक्षक बनण्यापासून अनेक संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या करिक्युलम म्हणजेच अभ्यासक्रमावरती आधारित सुद्धा तुम्ही जे ते संशोधनाचं कार्य करू शकता परंतु हे करत असताना तुम्हाला आजच्या समाजाची त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची मानसिकता काय आहे याचा आधी अभ्यास करणं गरजेचं आहे आणि तो गरजेचा अभ्यास करून त्यानंतरच अशी संधी किंवा असं असं काम जे आहे ते व्हावं असं मला वाटतं